शास्त्रीय गाण्यावर नृत्य करण्यासाठी एखाद्या कलाकारासाठी शारीरिक क्षमता ही खूप महत्त्वाची असते कारण शास्त्रीय गाण्यावरती जेव्हा एखादा कलाकार नृत्य करतो तेव्हा त्याला ते गाणं स्वतःच्या नृत्यामधून दुसऱ्यांना दाखवायचं असतं त्या गाण्यातले शब्द स्वतःच्या नृत्यातून लोकांसमोर मांडायचे असतात आणि ही खूप मोठ्या प्रकारची लवचिकता आणि क्षमता त्याच्या शरीरामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे कारण शास्त्रीय गाण्यावरती नृत्य करण्यासाठी एक शरीरामध्ये लकब असणं लवचिकता असणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण लवचिक अंग असेल तरच ते शब्द तुम्ही नृत्यातून भावनातून मांडू शकता आणि त्यात सुधारणा करायची असेल तर जो कलाकार आहे त्या कलाकारानं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे सकाळी लवकर उठलं पाहिजे पहाटे आणि त्यातसोबत श शारीरिक कवायती केली पाहिजेत वेगळीवेगळी योगासनं केली पाहिजेत की जेणेकरून तुमचं शरीर हे लवचिक होईल आणि चपळ होईल सो जेणेकरून तुम्ही नृत्याविष्कार हे चांगल्या पद्धतीने करू शकता